तसं मला वाचण्याची आवड खूप कमी आहे मी माझ्या म्हणजे लहानपणी किंवा दहावी बारावीच्या वयात एक अनुवादित पुस्तक वाचलं आहे ते होतं शिव खेरा लिखित य म्हणजे शिव खेराने इंग्लिश भाषेत लिहिलं होतं यू कॅन विन असं त्याचं नाव होतं त्याची मराठी आवृत्ती होते यश तुमच्या हातात हे पुस्तक मी खूप मन लावून वाचलं होतं आणि त्याचा खूप प्रभाव माझ्या जीवनावर आहे आणि त्या पुस्तकातून मला खूप चांगल्या गोष्टी वाचायला मिळाल्या आपण कसं बोललं पाहिजे काय वागलं पाहिजे आपल्या जीवनात काय गोष्टी घडल्या करे केल्या पाहिजेत या गोष्टीची म्हणजे याची कल्पना मला त्यावेळेसच आली होती त्याच्यामुळे एक तेवढं पुस्तक वाचलेलं मला लक्षात आहे आणि त्या पुस्तकाने माझ्यावर खूप मोठा परिणाम केला होता हल्लीच्या काळात खूप अनुवादित पुस्तके मोठ्या प्रमाणात आहेत पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात म्हणा किंवा आपल्या दररोजच्या व्य कामात व्यस्ततेमुळे असे पुस्तकं वाचणे होत नाहीत पण जी मूळ मराठी पुस्तके आहेत ते वाचण्याचा आनंद जो आहे तो वेगळाचा आहे असं मला वाटतं